होय वाहतूक सुविधांच्या अभावाचा थेट परिणाम आर आरोग्य सेवेपर्यंत पोहोचण्यावर होतो दुर्गम भागातील रुग्णालय अनेकदा दूर असतात आणि तिथे पोहोचायला खूप वेळ लागतो रस्ते खराब असल्याने अडथळे येतात आपत्कालीन परिस्थितीत परिस्थितीत वेळीच मदत मिळणे कठीण होते त्यामुळे अधिक चांगल्या वाहतूक सुविधांची गरज भासते